रुपम रेस्टॉरनमधनं मी इटालियन मेक्सिकन अॅन चायनीच हे भारतीय खाद्यपदार्थ मागवलेले आहे आणि अकारण जे आहे हे जे म मॅक्सिकन जे खाद्यपदार्थ आहे हा माझा जो आहे आवडता अन्नपदार्थ आहे आणि चायनीज पण सुद्धा आवडता पदार्थ आहे आणि आम माझ्या घरापासून जवळच्या अंतरावरती जे रुपम रेस्टॉरण एक दहा मिनटं अंतरावरती त्या रुपन रेस्टॉरंटमधून मी ते मागवलेलं आहे चायनीसमध्ये जे आहे मला मी मंच्युरियन मागवलेलं आहे पर हाक्का नूडल्स मागवलेले आहे वेज नूडल्स मागवलेलं आहे आणि जे रुपल रेस्टाळन ते खूप छान पद्धतीने बनवतात चायनीस नूडल्स तर त्यामुळे मी चायनीस नूडल्स मागवले त्याचप्रमाणे मॅक्सिकन जी फ्रूट जी डिश आहे त्याच्यामध्ये मी सूप्स माग सूप मागवलेले आहे टर्टल्स मागवलेला आहे अन् टॅकोज मागलेल्या मागितलेलं आहे आणि इटालियनमध्ये इटली मागितलेली आहे आणि त्यामुळे मी मला हे पदार्थ खूप जास्तीत जास्त आवडतात मला तर माझी जास्त फेवरेट जो आहे पदार्थ तो आहे चायनीस चायनीसमध्ये हाक्का नूडल्स वेज नूडल्स हे खूप जास्त आवडतात इटालियनमध्ये मी मागितलेलं आहे हार्बसिअस फ्लेवर म्हणून आहे ते मी मागितलेलं आहे ते पण मला खूप आवडतात आणि अन् तिथले जे रुपम रेस्टॉरणमधली जी टेस्ट आहे ती पदार्थाला खूप चांगली टेस्ट आहे खूप छान क्वांटिटी पण देतात आणि प्राईस पण जी आहे ती रिजनेबल पण सुद्धा देते त्यामुळे मला रुपम रेस्टॉरणमधून मी जे पदार्थ मागविलेले आहे ते मला खूप आवडते आणि चायनीस नूडलची टं टेस् इतकी छान आहे अप्रतिम आहे त्यामुळे मलाच रुपम रेस्टॉरंटमधून चायनीस हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आवडते